ठाणे कळवा मुंब्रा डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर वसई विरार नासाल नालास नालासोपारा वोसई पालघर दहीसर भिवंडी शहापूर वाडा जव्हार मुखाडा तारापूर कासा सफाळे मनोर चिंचणी डहाणू घोलवड बोर्डी येऊ पनवेल वांगणी मुरबाड ठाणे पूर्व ठाणे पश्चिम कवाड खर्डी तलासरी चिख चिखलोली जुचंद्र ख खोपोली कर्जत